सोलापूर जिल्ह्यामध्ये काही मुख्य शैक्षणिक संस्था आहेत जसं की नॅशनल कौन्सिल व्होकेशनल बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन संगमेश्वर कॉलेज भागवत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स कोहिनूर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ए सी एस पॉलीटेक्नीक नागेश कराजागी ऑर्चिड स्कूल या सगळ्या तिकडच्या मुख्य संस्था शाळा महाविद्यालयं वगैरे आहेत तिकडच्या ज्या फीज आहेत ते तीस ते पस्तीस हजारापर्यंत आहेत पण लोकांना जास्तकरून परवडण्यासारखे नाही आहेत कारण आजकाल आपण बघतो की शाळा जे शाळा आहेत त्यांच्या फीज वाढत चालल्या आहेत लोकांना परवडत नाही आहे आणि आपलं जे शिक्षणाची जी सिस्टम आहे भारतामध्ये ती हळूहळू खूप महागडी होत चाललेली आहे तिकडचे लोक जे आहेत ते जास्तकरून बी कॉम एम एस्सी इंजिनिअरिंग बी सी ए अशा प्रकारचे कोर्स करणे पसंत करत आहेत तर त्याच्या ज्या फीज आहेत फर्स्ट सेकंड इअरच्या पंधरावीस हजार तर अशा सगळ्या आहे इंजिनिअरिंगच्या अजून जास्त आहेत तिकडचं जे एजुकेशन सिस्टम आहे ते महाग होत चाललेलं आहे